जसं आमच्या इथे एक आठवडी बाजार म्हणून एक किरकोळ बाजार भरतात जो दर हप्त्याला भरतो आणि आपल्या ह्या जसं या वर्षात म्हणा या मागील वर्षी जसं भरपूर काही किराणा या भाजीपाल्यामध्ये भरपूर किमती वाढलेल्या आहे टमाटे शंभर रुपये किलो झाले कांदे पन्नास झले लसूण दोनशे झालं तेल दीडशे रुपये किलो झालं साखर पंचेचाळीस झाली अशा काही बऱ्याचशा गोष्टी या ज्या महाग झाल्याल्या आहे चणा डाळ तूर डाळ ते दीडशे दोनशे रुपये किलो झाले आहे गहू झाले पस्ता पस्तीस रुपये किलो झाले तर अशा भरपूर काही गोष्टी वाढलेल्या आहेत आणि ऑनलाईन आपण जे करतो त्यामध्ये पण काही सवलती राहतात पण कसं आहे त्या गोष्टी आपल्याला नजरेनी पाहायला मिळत नाहीत प्रॅक्टिकली मग ते आल्यावरच आपल्याला पहायला मिळतं तर त्याचं एक आपल्या खरेदी करणं चांगलं आहे आणि एक दुसरी गोष्ट त्याची अशीपण वाईट आहे की कधी खराब वस्तू आली तर त्याला वापस करायसाठी तेवढाच त्रास होतो तर त्या वापस जाणे मग पैसे वापस होणे ह्या सगळ्या गोष्टी या त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी चांगल्या आणि वाईट आहेत